हॅलो क्रांती हॉटेलमधून बोलत आहे का हां मी ज्योति भालेरा बोलते आहे हां मी काही ऑ ऑनलाईन ऑर्डर केला होता चिकन पनीर चिकन वेज आता मला काही वेज ऑर्डर करायचं आहे तर हां तर तुमच्याकडे वेज काय काय आहे सांगू शकसाल का ओके हां तर मला ना व्हेज पनीर हवं आहे व्हेज राईस हव् हवं आहे आणि ॲक्च्युली मला थोडंसं थंड पण हवं आहे कारण पाहुरी येतात ना घरी मग थंड थन्सप वगैरे असं आहे ना ते पण कोल्ड्रिंक वगेरे पाठवा आणि बिल किती झालं ते पण सांगा मला ओके तुम्ही ओके ओके आणि तुम्ही कधी येसाल ओके टायम लागेल का तुम्हाला अच्छा आल्यानंतर कॉल वगैरे करसाल ना अच्छा ॲड्रेस हवा आहे का तुम्हाला अच्छा सारीपूत नगर सिब्स तीन नंबर गेट अंधेरी इस्ट लिहून घेतलं का ओके ठीक आहे हां हां चालेल चालेल आणि होईल तेवढं लवकरचं ऑर्डर आले तर चांगले म्हणजे चांगलं होईल ओके हां ठीक आहे ठीक आहे ओके मॅम हां ठीक आहे थँक्यू आणि आल्यानंतर मला कॉल वगैरे करा आणि हां कॅश घेणार का ऑनलाईन पेमेंट करावं लागेल की माझ्याकडं ऑनलाईन पेमेंट नाही कॅशच आहे ओके ठीक आहे हां ठीक आहे ओके थँक्यू बाय बाय